माझ्या घरी बागकाम करायला खूप आवडते बागकाम करण्यामध्ये माझ्या घरी मी गार्डन बनवलं आहे गार्डनमध्ये मी विद्येचं झाड वगैरे लावलं आहे विद्येचं झाड खूप मस्त आहे आणि खूप मोठं लावलं त्याच्यामध्ये पण दोन जाती होते तर माझ्या भावाने काय केलं ते घरासमोर दोन जाती लावले आहे एका साईडने इंग्लिश नावाचं आहे ते आणि एका साईडने असं गावरानी म्हणून लावलं आहे तर इंग्लिशवालं जे होतं ते चांगलं होतं गार्डन बनवलं गार्डनमध्ये निंबाचं झाड लाावलं साईडने फुलाचं लाावलं कुंड्या घेते घरी तर कुंड्या घेतल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या घेतल्या थोड्या छोट्या मोठ्या काही तारं वगैरे लावून ताराला लटकवलं तर एक पुन्हा नाव तर नाही आठवत आहे पण ते वेलाचं झाड आहे वरतं लावून तर त्यांनं घराला शो चांगला येते तर मला जो प्रोत्साहन देते माझा भाऊ देते का लावू लाग म्हणते मला हे करू लाग ते करू लाग म्हणते पण मला तेवढं काही इंटरेस् वाटत नाही पण तरी मी करत राहतो थोडं थोडे जितकं म्हणले तितकं तर सांगकाम्या सारखं माझं काम आहे जेवढं म्हटलं तेवढं करून घ्यायचं आणि बाकी ठेवून द्यायचं बसं आहे पण मजा येते ते झाडं लावण्यात तर